हॅलो अरे म दैनिक ता हां हां सर राकेश जी दैनिक तात्या गावकारचे ना हां मी रत्नागिरी फ्रेश न्यूजचा बोलतो आहे राजेश चवाण आहे आपण परवा भेटलोच होतो नाही होय अरे त्या गणपतीचं कवरेज करायचं आहे मला म्हटलं बा तुला पण घेऊन जाऊया पत्रकार म्हणून रत्नागिरीची थोडी तुलाही माहिती असेल मलाही माहिती असेल हां त्या दृष्टीने म्हटलं बघूया हो हो हो सामंत साहेबांचं प्रसिद्ध होय गणेश उत्सव तो ना हां दोन आहेत काय हां असं असं हां

असं असं म्हणजे हा श्री रत्नागिरीचा राजा आणि तो नुसता रत्नागिरीचा राजा अरे वा हा म्हणजे जरा विषय हा आहे हां बरोबर आहे हां बरं बरं आहे हो हो माहिती काढली मी सोळकोबा बाळकोबा ना ते गणेश उत्सव हां ते पुरातन खूप पूर्वीपासून येतात जवळ जवळ शंभर वर्षं झाली कायतरी त्या उत्सवाला हां आणि पूर्वी रत्नागिरीचे मानाचे गणपती होते ते हां बरोबर आहे हां आणि कुठे

असं असं अरे वा लाल गणपती हां हां हां हां हां बरोबर आहे मग तिथे शिटिंग वगैरे करायला देतात ना आपल्याला

अरे वा असं असं हां बरं बरं बरं

लळीताचं कीर्तन हां बरोबर आहे हां

का म्हणता काय अरे वा वा वा ते करू आपण शूट करू ना हो हो चालेल आणि काय झालं आहे मी मुंबईत हल्ली जास्त असतो पण आमचं मूळ गाव गणपतीपुळे तुला विषय कदाचित माहीत आहे काय मला माहीत नाही गणपतीपुळ्यामध्ये पूर्वीपासून एक गाव एक गणपती याची प्रथा आहे हां तिथे संपूर्ण गावामध्ये गणपती आणत नाही मी एकदा कवरेज केलं होतं ते आता पुन्हा आपण जाऊ या तू आहेस म्हटल्यावर जाऊच तुला घेऊन जाईन मी हां तर तिथे विशेष म्हणजे काय गावामध्ये एक पण गणपती आणत नाही एक गाव एक गणपती ही प्रथा म्हणजे पेशवे कालापासून आहे ते हां आणि भाद्रपद चतुर्थी ज्या दिवशी गणपती येतात त्या दिवशी विशेष तिथल्या सगळ्या गावकरी लोकांसाठी संस्थान सकाळी पाच ते बारा देवस्थान उघडं ठेवते म्हणजे गाभाऱ्यात जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो हां ओवळं सोवळं काय नाही आहे त्या कपड्यामध्ये हं आणि गाभाऱ्यात जाऊन आपण शूटिंग करू शकतो त्या दिवशी हां तेव्हा तू बरोबर असशीलच आणि त्या बाबतीत पण तू गा तात्या गावकार दैनिकामध्ये लिखाण कर जरा हां म्हणजे एक वैशिष्ट्य आहे एक गाव एक गणपती हां असा विषय आहे हो हो तो साधारण एक दीड किलोमीटरचा परिसर हे हां त्या परिसरात ते प्रदक्षिणा असते संध्याकाळी पालखी निघते ते पण आपण शूटिंग करू आणि त्याबाबत तू आपल्या दैनिक गावकारमध्ये दे तसं काय विषय सगळा पण हां फोटो पाठवतो मी हां

हो हो हो चालेल चालेल ठीक आहे मी उद्या भेटू आपण हां आणि ते कवरेज करू तू पण त्या पद्धतीने लिखाण कर हां ओके बाय